पहिलेच्या काळामध्ये नाही का बाई पहिलेच्या काळामध्ये कसं होतं का आपण नाही का आपल्या वावरागिवरात तर भाजीपाल्यावर आहे त्याला नाही का कधी आपण नाही का हे टाकू नाही खत नाही टाकू काय नाही शेणखताचं ह्याचं त्याचं होऊन जाई आणि मस्त चांगले पहिलेचे लोकाचे अशे हाडं हे न ते का ज असे स्बट राहि रे बाबा मग आता तो नाही आता नाही का युरियाचा खत याचा खत त्याचा खत का बाबा एवढे मोठे भाजीपाला रहाते फळं का भेटे बाई पहिले आपल्याला खाल्ले काही नाही ना मग आता पहि एवढं मोठं भेटते खायाचं प्याचं तर काही नाही आता जसं म्हणजे कसं शेपू हे न ते पहिलेचा राहि का पहिलेच्या भाज्यामध्ये आपल्याला वांग्याच्या फूलं खावी लागे वांगे नाही भेटे भेंड्या नाही भेटे आता बार आई महिने भेंड्या भेटे हे भेटे ते भेटे पण खाणं होत नाही साऱ्या खताचा आहे नऊ माय खताचं माल आहे सारं का करते न आता पहिलीच्या बाया कशा कामं करे रपरपरपरप आताच्या बाया करते कशा रपरप कामं नाही करत मग काय करते मग फळं भाज्या खाईन केळं खाईन हे खाईन ते खाईन पहिले का भेटे काही नाही मग असे आहे आपलं आपलं कसं होतं पहिलेचं मस्तं घरच्याच नाही का याच्यामध्ये नाही का घरच्या वावर घरच्या वाडी तेही नाही का वांगे होई हा भेंड्या लावे वालाच्या शेंगा त्या मोठ्या गोड लागे वांग्याच्या शेंगा वालाच्या शेंगा का आणि गावरानी पपई का अहो आता काही गावरानी ना आणि फावरानी ना राहिलं मग जसे आपण मार्केटात आता सारं भेटतं बनवून वानीचा आता पहिले भेटे का नाही